जसं की आपण बघतो ग्रामीणमध्ये आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी लोक बघायला मिळतात आणि शेतकरी लोक त्यांचे जे छोटे छोटे जे मुलंबाळं असतात त्यांना ते म्हणजे जास्त शिकवू शकत नाही कारण की ग्रामीणमध्ये जसं खेडेगाव वगैरे आहे तर तिथे शाळा कॉलेजेस ऑटो बसेस वगैरे तिथे काहीच अवेलेबल नसतात त्यामुळे म्हणजे कसं ते बाहेर पण मुलांना शिकवायला पाठवू शकत नाही कारण की त्यांच्याकडे पैसाचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांना खूप शेती करावं लागते खूप मेहनत असते त्याच्यात ते मेहनत करून त्यांच्याकडे कसा तरी पैसा येतो ते कसं तर कसं तरी आपलं घर चालवतात म्हणून त्या आपल्या मुलांना म्हणतात की बेटा दहावी कशी तरी करून घे दहावी झाल्यानंतर तू जसं मी शेती करत आहे तसं तू पण माझ्याबरोबर शेती कर